जसं जसं वर्ष वाढत चाललं आहे जसं आता हे एकवीसवी सदी आहे एकविसव्या सदीमध्ये फोनचं जास्त वापर करत आहे आणि जशी एकविसच्या सदीमध्ये आपण बघतो की शाळामध्ये पण जे लेक्चर्स असतात ते आजकाल ऑनलाईन असतात तर या गोष्टीमुळे लहान मुलांच्या हातामध्ये आपण फोन देतो आणि आपण त्यांला फोन पण खूप महाग महाग देतो जसं तुम्हाला सांगतो आयफोन झाला सॅमसंगचे झाले मोटोरोला झाले ओपो झाले विवो झाले आणि हल्ली या गोष्टीमुळे लोक लोकांना ही मुलं मुलं फोनकडे जास्त वळत चालले आहे त्याच्यामुळेच ते फोनमध्ये लक्ष देतात जो त्यांचा स्क्रीनटाईम असतो तो चोवीस घंट्यामधून कमीतकमी बारा ते पंधरा तासाचा असतो आणि त्याच्यामुळे त्यांचे डोळेही खराब होतात आणि आजकाल इंटरनेट असल्यामुळे मोबाईलचा शौक लहान मुलांना एवढा लागला आहे जसं छोटे पोरं झाले छोटे पोरं कार्टून खूप बघतात त्याच्यासोबत ते गेम पण खूप खेळतात आणि त्याच्यानंतर जे स्कूलमधले मुलं असतात ते आजकाल फेसबुक इंस्टाग्राम यूटूब आणि स्ट्रीमिंग नावाची गोष्टही खूप करतात जसं फेसबुकमध्ये खातं उघडलं तर ते पूर्ण दुनियासोबत जोडू शकतात एकमेकांसोबत बोलू शकतात एक सोबत मेसेजमध्ये बोलू शकतात व्हिडीओ कॉल करू शकतात सहाजिकपणेच आपण इंस्टाग्राम झालं इंस्टाग्राममध्ये पण आपण रील बनवू शकतो रील म्हणजे छोटे छोटे व्हिडीओज गाण्यावरती झाल्या शायरीवरती झालं किंवा कोणता डान्स झाला त्याच्यावरती पण आपण एकमेकांला मेसेज टाकू शकतो एकमेकांना छोटे छोटे हसणारे व्हिडीओ पाठवू शकतो दुसऱ्यांचे लाईव्ह व्हिडीओ बघू शकतो आपण लाईव्ह जाऊ शकतो आपण त्याच्यामध्ये फोटो एडिट करू शकतो फोटो एडिटमध्ये आपण गाणे टाकू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण एकमेकांला पूर्ण दुनियातून हे करू शकतो त्याच्यानंतर युटूब नावाची गोष्ट आहे युटूबमध्ये आपण पिच्चर झाले गाणे झाले डॉक्युमेंट्री झाली छोटे शॉर्ट झाले आपण आपलं स्वतःचं चॅनल उघडू शकतो त्याच्यामध्ये आपण आपण काय करतो जसं जसं मी गाडी चालवतो तर गाडी चालण्याचे व्हिडीओ झाले किंवा गेम खेळतो गेमिंगचे स्ट्रीमिंग आम्ही करू शकतो स्ट्रीमिंगनंतर त्याच्यामध्ये आम्हाला गिफ्ट भेटतात किंवा कुठं बातम्या झाल्या मी बातम्या बघू शकतो आम्ही स्वतः बातम्या बनवून त्याच्यामध्ये टाकू शकतो त्याच्यानंतर मोबाईलमध्ये लिंक्टीन झालं लिंक्टीनमध्ये आम्हाला जॉब भेटतो व्हाट्सॲप झालं व्हाट्सॲपवरती आम्ही म्हणजे एकमेकांसोबत मेसेज करतो आज बघतो तर व्हाट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक हे खूप मोठे प्लॅटफॉर्म आहे याच्यानी आपण एकमेकांसोबत फोनवरती नं बोलता मेसेजवरती बोलू शकतो स्नॅपचॅट झालं स्नॅपचॅटमध्ये फोटोजचे खूप सारे फिल्टर्स असतात आणि आजकाल एवढे स्मार्टफोन झाले आहेत की त्याच्यामध्ये पेन भेटेल आपण पेनने स्क्रीनवरती लिहू शकतो आपण त्याच्यामध्ये गाणे रेकॉर्ड करू शकतो व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो आपण पूर्ण दुनियाला त्याच्यामध्ये बघू शकतो थँक्यू